मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे ह्याच्या ह्या ह्या भाषे ही संस्कृत प्रचुतपण भाषा आहे जी लिपी ही देवनागरी लिपी आहे ह्याच्यामध्ये बाराखडी असते मुरा मुळाक्षरे असतात वेगवेगळ्या पद्धतीनं उकार वेलांटी मात्रा अनुस्वार ह्या पद्धतीनं ह्या भाषेला नटवलं जातं ह्या भाषेमध्ये अलंकार असतात वृत्त असतात ह्या भाषेचं वेगळे पण सांगायचं झालं तर ही भाषा इतर भाषांच्या तुलनेनं अवघड आहे शिकण्यास अवघड आहे पण एकदा शिकल्यानंतर ही भाषा खूप सोपी आहे शा मराठी भाषा ही शिकतो म महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते महाराष्ट्राची ती बोलीभाषा आहे मातृभाषा आहे आणि ह्या भाषेला ह्या भा भारतीय बावीस भाषा आहे त्याच्यामध्ये पण दर मराठी भाषेला दर्जा दिला गेलेला आहे मराठी हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी आणि मराठी भाषा ह्या बऱ्यापैकी ह्या साम्य आहे म्हणजे ह्या दोन्ही भाषांची लिपि ही देवनागरी अशीच आहे मराठी भाषेमध्ये जे ह्या भाषेविषयी सामान्य गैरसमज असे आहेत की ही भाषा ही इतर भाषेंच्या तुलनेत अवघड भाषा आहे किंवा ह्या भाषेला महत्त्वचं नाही आहे किंवा ह्या भाषेमध्ये बरेचदा साहित्य उत्तम प्रप प्रकारे लिहिले जात नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे पण तसा विचार आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे त्यामुळे इंग्रजीला ज्या पद्धतीनं मान दिला जातो त्या पद्धतीनं मराठी भाषेला दिला जात नाही आणि मग असं समजलं जातं की मातृभाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये शिक्षण घेतलेली मुलं की जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणे काम करू शकत नाहीत पण खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे मराठी भाषा ही मराठी भाषेमधून शिक्षण घेतलेली विद्यार्थीही किंवा मुलंही जागतिक लेवल पातळीवर काम करू शकतात मराठी असं समजलं जातं की मराठी भाषेमध्ये सुसंस्कृतपणा कमी आहे जो इंग्रजी भाषेमदे टेबल मॅनर्स असं काहीसं बोललं जातं क आणि त्या पद्धतीनं इंग्रजी भाषेमध्ये जे स्व म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये शुभप्र मा गुड मॉर्निंग वगैरे बोललं जातं बरं मराठीमध्ये शुभप्रभात असं बोललं जातं पण एकून एकच फक्त ते भाषांतर करून केलं गेलेलं आहे मराठी भाषा ही तितकीच प्रभावशाली आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये मुख्यत बोलली जाते पण थोड्याफार प्रमाणामध्ये ती गोव्यामध्ये पण बोलली जाते आणि थोडीशी कर्नाटकमध्ये पण बोलली जाते आणि महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोली भाषा आहे विदर्भामधली वैदर्भीय भाषा आहे मालवणीमध्ये मालवणी आहे कोकणी सा साता सात पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळा त्याचा लहेजा आहे पुण्यामधली पुणेरी मराठी आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने मराठी भाषा बोलली जाते पण ती जरी मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीनं बोलीभाषा बोलली गेली तरी ही प्रमाण भाषा ही वेगळी असते आणि बोलीभाषा वेगळी पाठ्यपुस्तकामध्ये शक्यतो प्रमाण भाषा वापरली जाते जेणेकरून प्रत्येक जण एक प्रकारची बोललं जाईल आणि मराठी भाषेमध्येदे जे वेगवेगळे गैरसमज आहेत म्हणजे की ती भाषा शिकायला अवघड आहे किंवा ह्या भाषेमध्ये शिक्षण घेतलेली विद्यार्थी पुढं जाऊ शकत नाही असे वेगवेगळे गैरसमज तर ते आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना मराठी भाषेमधलं जी साहित्याची गोडी त्याच्यामध्ये वेगवेगळे अलंकार वृत्त जे यूज वापर केलेलं आहे तर त्या वृत्त वेगळ्या पद्धतीनं त्यांना सांगून त्यातले साहित्य बे मग ते पु ल देशपांडे असतील वि स खांडेकर असतील प्र के अत्रे असतील गो नी दांडेकर व पु काळे तर ह्यांचे जे वेगवेगळ्या अजरामर साहित्य आहे विंदा करंदीकर ह्यांचा अ अजरामर जे साहित्य आहे तर ते साहित्य साहित्यांचे त्यांना जाण करून दिली पाहिजे त्याचप्रमाणे संत महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी संत परंपरा आहे संत तुकाराम संत मिराबाई संत एकनाथ ह्या हे जे संत मुक्ताबाई संत नामदेव संत सोप सोपान ज्ञानेश्वर तर हे जे संत आहेत तर त्यांची माहिती दिली पाहिजे त्यांचे अभंग उत्तरप्रमाणे सांगून शिकवून मराठी भाषेमधले जे न्यूनगंड आहे तो बऱ्यापैकी दूर केला जाऊ शकतो असं मला तरी वाटतं त्याचप्रमाणे महात्मा वेगवेगळे महापुरुष आहेत महा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गो ग आगरकर तर ह्यांचं साहित्य आहे ह्यांचे वृत्तपत्रं आहेत त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रांमधून जनतेला दिलेला संदेश आहे तर हे वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना त्याचं माहिती देऊन ह्या भाषेविषयी बऱ्यापैकी जनजागृती क केली जाऊ शकते वेगवेगळ्या मराठी वृत्तपत्रांमधून मग तो सकाळ वृत्तपत्र असेल पुढारी पुण्यनगरी लोकसत्ता महाराष्ट्रात ह्यासारखे वेगवेगळे मराठी वृत्तपत्रं आहेत तर त्याच्याद्वारे आपण जनजागृती करून मराठी भाषेला एक उत्तम दर्जा देऊ शकतो आणि तिला जागतिक पातळीवर मोठं स्थान देऊ शकतो आणि ही भाषा ही बऱ्यापैकी सर्वांच्या मुखी असली पाहिजे ह्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत जेणेकरून ह्या पाया पाया ही पा ही भाषा ही सर्वांग सुंदर होईल आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य करेल असं मला वाटतं